हॅलो माझा कॉल महाराष्ट्र बँकेत लागला आहे का हो विशाल सर हो सर मला थोडीशी माहिती हवी होती तुम्ही नाही देऊ शकत का मग अच्छा पावसे सर देतील का तर तुम्ही त्यांच्याकडे कॉल ट्रान्सफर करू शकता का ओके ओके हो सर हो थोडं अर्जंट आहे लगेच करता का ओके थँक्यू सर मी वेट करते हो हॅलो पावसे सर सर मी आत्ताच नुकतेच माझ्या मोबाईलच्या बिलाचे ऑनलाईन पैसे भरलेले आहेत हो श्रीकृष्ण मोबाईल शॉपीला ऑनलाईन भरलेले आहेत तर मला हो मला हे माहिती करून घ्यायचे होते की मी जे पैसे भरलेले आहेत ना तर ते श्रीकृष्ण मोबाईल शॉपीला ट्रान्स्फर झाले आहेत की नाही हो तुम्ही ते सांगू शकता का मला हो सर म्हणजे मला थोडा माझी थोडी चिंता होती की ते ट्रान्सफर झालेले आहेत की नाही यशस्वीरीत्या

मोबाईलचे ऑनलाईन रक्कम पंधरा हजार सर हो हो आणि माझा मोबाईल क्रमांक पा पंचावन्न त्र्याहत्तर छप्पन्न चौतीस बारा हो सर हो तुम्ही मला चेक करून सांगाल ना हो चालेल सर थँक्यू सर